हॅलो हां बोला हो बँकेत लागला कशासाठी अच्छा अच्छा तर लोन पाहिजे होता अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे लोन पाहिजे ना एक होम लोन आणि एक बिजनेस लोन ठीक आहे याआधी तुम्ही बँकेत येऊन चौकशी करून गेले होते का अच्छा पहिल्यांदाच अच्छा तर तुम्हाला कागदपत्र वगैरे माहीत आहे की सांगू त्याला कागदपत्रं खूप लागतात एक काम करतो हा तुमचा व्हाट्सऍप नम्बर आहे का याच्यावरती मी कागदपत्राची लिस्ट पाठवतो आणि जे बिजनेस लोनसाठी आहे तुमचा आधीपासून आहे की तुम्हाला आत्ताच नवीन बिजनेस चालू करायचं आहे अच्छा नवीन स्टार्टप म्हणजे याआधी तुम्हाला कशाचा अनुभव नाही आहे दुकानाचा अच्छा बिजनेसचा बिजनेस कोणत्या ह्याच्यात चालू करायचं म्हणजे कोणत्या फिल्डमध्ये तेलघाण्याचं याचं तुमचं रॉ प्रॉडक्ट वगैरेचं काही ठरलं आहे कुठून आणायचं काय आणायचं अच्छा तुम्हाला तरी किती स्क्वेअर फूट जागा वगैरे तुमची स्वत ची आहे की भाड्याची आहे सध्या भाड्याची आहे बरं किती स्क्वेअर फूटमध्ये उघडायचं आहे तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये उघडायचं आहे ठीक आहे तेच त्याच्यामध्ये तुमच्या जवळचं म्हणजे रॉ मटेरियल वगैरे तुम्ही आणणार आहे सगळं अच्छा म्हणजे फक्त मॅनिफॅक्चरिंग बिल्डिंग उभारण्यासाठी पाहिजे ठीक आहे ना सध्या तर एक काम करा तुम्ही सोमवार सोमवारी सकाळी अकराच्या नंतर आणि दोनच्या आधी येऊन भेटा मला ठीक आहे आणि जे मी तुम्हाला कागदपत्राची लिस्ट वॉट्सअपवरती पाठवत आहे ती पण सोबत घेऊन येशाल ठीक आहे हो हो या मग सोमवारी